तसा भरपूर बदल झालेला आहे कारण की पहिले फोटोग्राफी हे मोठ्या कॅमेऱ्यातून होत होती त्याला खूप वेळ लागत होता एक फोटो काढायला तो एकच फोटो काढला की तो पहिला आणि शेवटला म्हणजे फायनल फोटो राहायचा आता जसे नवीन मोबाईल किंवा नवीन कॅमेरे आले त्यामध्ये कसं झालं की फोटो काढला की इन्स्टंट दिसतो पहिले फोटो आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवसांनी पाहायला मिळत होता प्रिंट झाल्यावर आता इन्स्टंट दिसतो त्यामुळे कसं की आता खूप सोपी झालं नाही यार हा चांगला नाही आला डबल काढा तर ह्या सगळ्या गोष्टी आता खूप इझी झाल्या आणि मोबाईलच्या फोटोमध्ये तर भरपूरच असे झाले की त्यामध्ये तर काही ॲप्स आले की ज्यामध्ये आत्ताच आपण एडिटिंग करू शकतो इन्स्टंट लगेच इथून तिथे व्हॉट्सॲपवर या याच्याद्वारे आपण लगेच शेअर करू शकतो हे भरपूर आता टेक्नॉलॉजी आली त्यामुळे फोटो काढण्यासाठी खूपच सोपी इज सोपी पद्धत झालेली आहे